मी लहानपणापासून खूप काही राजांच्या गोष्टी ऐकलेल्या आहेत वासल्यापण आहेत आआणि शाळेमध्ये आम्ही त्यांच्याबद्दल शिकलो सुद्धा आहोत तर प्राचीन काढामधील आणि मध्य काळामधील जे राजे होऊन गेलेले आहेत तर त्यांच्यापैकी शिवाजी महाराज जे आहेत तर यांच्याबद्दल मला काही सांगावंस वाटते आहे कारण की त्यांचा जो इतिहास आहे त्यांनी अक्षरशः मरा ठा साम्राज्याची स्थापना केलेली आहे त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये शिवाजी महाराजांचं वर्चस्व खूप जास्त प्रमाणामध्ये आहे त्यांनी महाराष्ट्रामध्येच नव्हे तर इतरही बाहेरच्या राज्यांमध्ये पण खूप छान आणि अमुलाग्र कामकिरी केलेली आहे एकदा शिवाजी महाराजांच्या वडिलांना मुघलांनी कैद केलेलं होतं त्यावेळेला शिवाजी माराज हे अक्षरशः लहान होतेत परंतु लहान असूनही त्यांनी अतिशय चतुराईने आणि खूप चांगल्या पद्धतीने आपल्या वडिलांना सोडवण्याचा प्रयत्न केलेला होता तर ते करत असताना त्यांच्या चातुर्याची कामगिरी आणि त्यांच्या मावळ्यांनी त्यांना जो काही साथ दिलेला होता तो अतिशय उत्तम प्रकारचा होता त्यामुळे त्यांनी आपल्या वडिलांना मुघलांच्या तावडीतून अतिशय खूप छान आणि सुखरूप पद्धतीने सोडवून आणलेलं होतं हा जो किस्सा आहे हा जो घटक हा इतिहासामध्ये सर्वांना भुरळ घालण्यासारखा आहे आणि सर्वांना अतिशय याच्यापासून प्रेरणा पण मिळते आहे की कशा प्रकारे आपण स्वतःवरती आणि आपल्या आजूबाजूच्या लोकांवरती विश्वास ठेऊन आपण चांगल्या प्रकारे कामगिरी करू शकतो यामधून हे आपल्याला शिकायला मिळते आहे